कॅब बुक केल्यानंतर मला इथून एअरपोर्टला जाण्यासाठी किती वेळ लागेल आणि जाताना कोणतेही रहदारी करताना आपल्याला कोणती अडचण तर येणार नाही ना जसे की रस्ता खोदलेला असेल किंवा त्यावेळेला ट्रॅफिक जॅम असेल तर ते मला अगोदरच सांगा कारण आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे आणि समजा आपण वेळेत नाही पोहोचलो गेलं तर तिथून मला दुसरा कोणता पर्याय आहे का मला त्या ठिकाणी पोहोचण्याचा म्हणजे कॅबपेक्षा अति जलद जसं की इथून समजा मी कॅब बुक केली आणि मधेच आपल्याला असं वाटलं कि आता आपण अडकलेलो आहे तर म्हणून अडकून न राहता मला त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी तिथे उपलब्ध दुसरी कोणती जलद वाहतुकीची कोणती वाहतूक अवेले अवेलेबल आहे का